हो मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप अडचणी येतात ज्या गरीब घर च्या मुली आहेत तर त्यांना आठवीपर्यंतचं म्हणजे प्राथमिक शिक्षण हे मोफत आहे म्हणून त्यांच्या घरचे त्यांना शिकवतात गरीबघरचे असल्यामुळे आठ नववी दहावी व पुढचं शेकंडरी शिक्षण त्यांच्या घरचे त्यांना देत नाही ते म्हणजे गरिबीच्या कारणामुळे तर अशा अशाच अशा मुलींना शिष्यवृत्ती भेटली पाहिजे एवढंच नव्हे त्या शि त्या मुलींचे आठवीपर्यंतचे शिक्षण झाले की त्या मुलींना रोजाच्या कामाने जाऊन व एकदोन वर्षं त्या घर चालवतात घर चालवल्या त्यांच्या घरच्यांना वाटतं की हो ह्या मुली संसारही देकी करू शकता तर त्यांच्या घरचे त्यांचं लग्न लावून देता म्हणजे अर्थात एवढंच की गरीबघरच्या मुलींना फक्त प्र प्राथमिक शिक्षण भेटतं आठवीपर्यंतसं म्हणजे त्यामध्ये त्या मुलींना लिहिता वाचता येतं पण त्यांना जे शिक्षण पाहिजे प्रॉप्पर ते शिक्षण भेटत नाही हे फक्त गरीब असल्यामुळे मुलींवर होणारा अन्याय आहे